मी तसा महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील आहे तिकडे फारफार आमच्याकर कोरडवाहू शेती असल्यामुळे आम्ही तिथे का कपास हा सत्तर पर्सेंट कपास लावतात तिकडे मग बाकी बिगर ओलितवाल्या ओलिताचे शेती असतात त्यांनी तीन वर्षातून तीन पिकं घेतात जसं चणा पहिलं आमच्याकड चण्यानंतर घेतात प पहिलं घेतात त्याच्यामध्ये सोयाबीन सोयाबीनमध्ये त्यांनी तुरीचे तासं टाकतात सोयाबीन झाल्यानंतर हरभरा हरभरा सोयाबीन हा अगो समथिंग डिशेंबर डिसेंबरपर्यंत पूर्ण संपून जातं नंतर डिशेंबर नाही सरी सप्टेंबरपर्यंत मग डिशेंबरमध्ये हरभरा लावतात थंडीच्या याच्यामध्ये हरभरा हा मार्च सॉरी जास्त झालं ते मा हरबरा हा फेब्रुवारी मार्चच्या स्टार्टिंगपर्यंत संपून जाते नंतर लावतात आमच्याकडे काय म्हणतात त्याला मूग मूग लावतात आणि तुरी तर संपून जातात अशा प्रकारे आमच्याकडे खूप पिकं घेतलात जे त्यांच्याकडं पाण्याची सोय असतात ओलिताची सोय असतात ते लोकं आणि राहिले कोरडवाहू कोरडवाहू लोकं फक्त आमच्या दर कॉटनला महत्त्व असते कापूस कपाशीसाठी जमीन काळीभोर जमीन आहे त्यासाठी कापूस कापूस आणि तूर तूर हे कोरडवाहू म्हणे खूप खूप लोकं वापरतात ज्याच्यामध्ये चणा हरभरा गहू गहू कमी प्रमाणात तांदूळ तर कधी येतच नाही आमच्याकडे अजून आमच्याकडे शिंगाडे य मुकुटबन हा ताल मुकुटबन हा तालुका नाही पण एक गाव आहे गावामध्ये शिंगाडी तलावामध्ये शिंगाडीचा हा प्रकार त्याची शेती केली जाते मच्छीची शेती मच्छी मच्छी मच्छीपालन केली जाते त्याच्यात ते विकून तळ छोटे छोटे तळ शिंगाडे प्लस मच्छी चालू असते आणि हवामानाचं काय जे ऋतू ऋतू आम असं काही पावसाळ्यात पाऊस छान येतो सर्व प्रकारचे पिकासाठी हा अवकाळी पाऊस हा आम्हाला थोडा त्रास देत असतो बस बाकी काही पण आमच्याकडे पिके मात्र कापूस हा सर्वात